हां मॅडम तुम्ही फ्री आहात का आत्ता मला ह्या महिन्यात एक पंधरा दिवस शूटसाठी हवे होते तुमचे तुम्हाला जमेल का

बर बरं ठीक आहे आपण वेळ आणि हे ठरवून घेऊ पण मा माझा कन्सेप्ट आणि थीम ऐकून घ्या तुम्ही त्या हिशोबाने मग तुम्हाला काय वाटतं आहे सांगा मला देवी आणि नदी ह्या नदी ह्या थीमवर फोटोज् काढायचे आहेत काही असे की वेगवेगळ्या ज्या नद्या आहेत आपली गोदावरी आहे यमुना आहे त्यांच्या ठिकाणी त्या त्या नदीचं जे वर्णन आहे त्या हिशोबाने पोशाख वगैरे करून आणि विचार असा आहे की बऱ्याचश्या गोष्टींमध्ये खूप कमी चेहरा दाखवून फक्त तिचा पोशाख जास्त तिचं बॉडी लँग्वेज जास्त दिसलं पाहिजे आणि अस्से फोटो काढायचे आहेत मला तर काय वाटतं तुम्हाला जमेल का तुम्हाला कधीकधी आपण म्हणजे मला फोटोमध्ये पण बॉडी लँग्वेज थ्रू कसं आपण एक्सप्रेस करू शकतो हा पॉईंट मी बघते आहे आत्ता म्हणून त्यामुळे माझं असं चाललं आहे की म्हणजे चेहऱ्याचे पण फोटोज काढू आपण पण बऱ्याचश्या ह्या गोष्टींवर लक्ष देऊयात असा माझा विचार आहे

नाही तसं पण नाही म्हणजे बऱ्याचश्या ठिकाणी जर तुमचा हात वर जातो आहे तर तुमच्या ओढणीने तुमचा चेहरा झाकला जातो आहे किंवा जर मी एखादा फोटो मागून काढला आणि केसांमुळे चेहरा झाकला जातो आहे अशा गोष्टी किंवा आपण हे जसंजसं आपण त्या त्या ठिकाणी जाऊ बघू शकतो हे

नाही तुम्ही एवढं ठीक आहे आपण एवढं त्या कन्सेप्टमध्ये जायला नको तुम्हाला तर तुम्हाला जमेल का हा हे करायला मी मी मी सध्या ह्या गोष्टीं म्हणजे शास्त्रांमध्ये जरासं ह्या गोष्टींचा अभ्यास करायला सुरू केला त्यामुळे मला असं वाटलं की आपण असं काहीतरी फोटोशूट करू शकतो ते बोलून घेऊ ना मॅडम आपण तसं त्या बाबतीत आपण बोलूयात नंतर पण म माझा पहिला म्हणजे मुद्दा असा आहे की आपण कधी कसं सुरू करायचं आणि त्या ठिकाणी जाणं प्लस तुम्हाला तुमचं त्या थीमच्या हिशोबाने तुमचे कपडे वगैरे आपल्याला ठरवावे लागतील तर कसं करायचं मला एक सांगा पुढच्या महिन्यात बर मग पुढच्या महिन्याचा रविवार पहिला तेव्हा आपण भेटायचं पहिल्या रविवारी भेटू

त्याबद्दल पण आपण सविस्तर बोलून घेऊ मॅडम आपण पुढचा म्हणजे पुढच्या महिन्यातल्या पहिल्या रविवारी भेटू ह्याबद्दल पण बोलूया आणि कपडे वगैरे कॉश्चुम ह्याबद्दल पण बोलूया आणि तुम्हाला अजून काही थीममध्ये ॲड करायचं असेल तर याबद्दल पण बोलूयात ठीक आहे ठीक आहे बोलू मग आपण जेव्हा भेटू तेव्हा बोलूयात थँक यू